गाण्याची निवड गाण्याची वाक्यरचना तसेच गा गाण्याचा यमक जुळला पाहिजे गाण्याचा भावपूर्ण अर्थ असावा आणि मी कार्यक्रमात गाणे घेताना कार्यक्रम कोणता आहे उदाहरणार्थ हळदीचं वाढदिवस लग्नाची गाणे अशा प्रकारे मी ती गाणी निवडतो